सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक प्रोडक्ट हे काही प्रमाणामध्ये लोक त्याची खूप कमी प्रमाणात चर्चा करतात पण प्लास्टिक प्रोडक्ट हे माझ्यासाठी खूप चांगलं झालेलं आहे मी आता प मार्केटमधून एक बॉटल खरेदी केली त्याचं कव्हर प्लास्टिक आणि आतूनसुद्धा प्लास्टिक होतं पण ते प्लास्टिक मटेरियल खूप चांगलं होतं त्याच्यामध्ये त्याचा स्मेलसुद्धा येत नाही व पाणी जे आपण कंटिन्यू ठेवतो बॉटलमध्ये युज्वली आपण पाणी ह्याच प्रमाणात युज करतो पण ते पाणीसुद्धा त्याचासुद्धा स्मेल काही येत नाही पूर्ण रिस्पॉन्स त्याचा मला व्यवस्थित वाटला